आपण गाण्याचा सराव हे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो वेगवेगळ्या तंत्राद्वारे केला जाऊ शकतो ज्यामध्ये खेळपत्तीतील फरक स्वर सुधारणे श्वास नियंत्रण अनुनात्रदिक प्रशिक्षण विश्रांतीचा व्यायाम यांचा समावेश आहे स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट किवा व्होकल कोच सोबत काम केल्याने तुमचा आवाज अधिक वेगवेगळ्या प्रकारे निघू शकतो आवाजात बदल होऊ शकतो अजून गायन स्वतः शिकणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण गाण्याचे योग्य तंत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर शिस्तबद्ध सराव आणि शिक्षण प्रशिक्षणातून जावं लागते हे महत्त्वाचे आहे